हां माझ्या दृष्टीकोनाने मला कुटुंबाबरोबर मनोरंजन अधिक आवडते कारण मित्रांबरोबर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी शेअर करू शकतो पण त्या दृष्टीकोनातून कुटुंबाबरोबर जर मनोरंजन उदाहरणार्थ टी वी संगीत हे जर असा वेळ घालवला तर एक कौटुंबिक आपलं जीवन आहे ते हेल्दी राहतं त्यामुळे कुटुंबाबरोबर मनोरंजन हे मित्रांपेक्षा अधिक आवडतं